हॅलो हां बोल ना काही नाही असंच हो आत्ताच हो माझं तुझा झाला का अभ्यास नाही मी आत्ता स्टार्ट केलं आहे हां हो दोन आलजेब्रा दोन कॅल्क्युलस ते को ट्रायंगल इनइक्वालिटी थेरम वगैरे करायचे आणि परत हा प्रॉबॅबिलिटी वगैरे त्याचे क्वेशचन्स काय ते करायचे नको हो घेतलं आहे मी हॉल टिकीट हो हो ठीक आहे आणि ते कॅल्क्युलेस कॅल्क्युलसचं झालं आहे का तुझं ओके आल्जेब्राचं झालं आहे माझं मोस्ट ऑफ कॅल्क्युलस बाकी आहे हो आणि आल्जेब्राचं काय काय केलं आहे तू हा आल्जेब्रामध्ये स्क्विझ थेरम ट्रायंगल इक्वॅलिटी थेरम आणि परत अजून हे ट्रायंगल इनइक्वॅलिटी थेरम दोन दिवस दोन दिवस

हो प आणि त्या कोलोररीज पण करायचा आहे मॅथच्या हो हो हो ठीक आहे हो हो अजून तुम्हाला काही सांगितलं आहे का बाकी हां हां तेच आणि बाकी ट टेक्सटबुकमधलं जे थेरम आहे ते आणि सॉल्ड एक्झाम्पल पण करायचे हो निरालीचेच निरालीचेच नाही निरालीचेच यूज करायचे हां त्याच्यातले सॉल्ड एक्झाम्पल करायला लावले हां आणि बाकी कॅल्क्युलसचे पण सॉल्ड एक्झाम्पलच करायचे आणि त्याच्यातले पण जे थेरम आहे ते

माझे बारा तेच मग कुठं मला फक्त कॅल्क्युलसचंच काय नाही काय नाही होऊन जाईल काही टेंशन नको घेऊ होईल होईल काही होईल होईल काही नाही

ठीक बस हां तेवढंच तेवढंच नाही एवढंच आहे आणि बाकी काही नाही करते मी तुला सेंड ठीक आहे हो बाय हो हो